हॅलो हां बोल काही नाही आत्ताच आवरलं घरातलं आवरलं पण हा काय दंगा सगळा चालू आहे तिथं कामाची सगळी वर्दळ चालू आहे आणि त्यातून आवाज पण आहे त्यामुळे सगळी झोपमोड झाल्या आज काय झोपायला मिळतच नाही ही कामाची गडबड चालू आहे एनवे इथं कोकल्यान आलेलं आहे माल सोडत आहेत

हां मग आपण काय करूया आपण त्या बिल्डिंगच्या मालकांना संध्याकाळी कंप्लेन करूया का त्यांची समोरची दिवसाचा असूदे पण रात्रीचं पण यांचं चालू असतं आहे काम होय रात्रीचं पण चालू असतं पण कसं त्यांना थोडं टाईम लिमिट द्यायला पाहिजे नाहीतर आपल्याला येतो हो वाहनांचा आवाज येतो आहे आपण रा हं संध्याकाळी काय करू आपण वॉचमनला त्या इन्फॉर्म करूया आणि त्यांना सांगूया की आम आम्हाला मालकांना भेटायचं आहे मग त्यांना भेटून मग होय कमीत कमी आवाज तरी म्हणजे होऊ नये याची दक्षता घ्या म्हणून आपण त्यांना सूचना देऊया किंवा त्यांना जर लेटर लिहून हवं असेल तर तसं लेटर लिहून देऊया हो हो होय असूदे नाही दुसरे बोलूदेत आपल्याला त्रास होत आहे आपण जाऊया उगाच आपल्या मुलांना पण त्रास होतो आहे तुमच्या ट्युशनच्या मुलांना त्रास होतो आहे मग पालक पण म्हणणार की म्हणजे ट्यूशन चालू आहे आणि इथं मग गोंधळ होतो आहे असं होतं आहे ना हो हो होय होय ते तिथं हां तो एक मेन प्रॉब्लेम आहे ते सारखं पुसावं लागतं आहे आणि सारखं काय बाकीची कामं सोडून तेच करत बसायचं आहे का होय तेच नाही आपण त्यावरती डिसिजन घेऊया शेजारच्या काकूंना पण विचारूया आपण त्यानंतर चार वाजता वगैरे बाहेर येतील त्या आता दुपारच्या विश्रांती घेतात त्या दुपारी जर भेटल्या तर मी व कळवीन मग आपण नंतर संध्याकाळी हो होय होय तेच की बोलायला पाहिजे आणि ते कसं त्यांना बोलत नसल्यामुळं त्यांचं दिवसा चालूच आहे पण त्याचबरोबर रात्रीचं पण चालू आहे मग ते क बाकीचे बोलत नाहीत म्हणून आपण गप्प बसायचं काय असं काय नको आपण आज बोलूया मग त्याच्यावरती काहीतरी ते निर्णय घेतील ना कामाची काहीतरी रुपरेषा त्यांना ठरवून देतील आणि मग कामाचे तास ठरवतील असं हे होय होय त्यांचा ठराव घ्यायला पाहिजे तुम्हाला होय आणि धुतलेले कपडे त्याच्यावरती पण बसलेलं आहे सगळा त्यामुळं ते परत कपडे वापरायचे का नाही परत आणि त्याची ॲलर्जी काहीतरी व्हायची मुलांना आपल्याला त्यामुळं ते पण म्हणजे थोडं रिस्कीच आहे त्यामुळे ते पण त्यांना सांगायला पाई होय होय तेच की त्यामुळं ते पण सांगायला पाहिजे म्हणजे थोडं म्हणजे काय त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळालं किंवा आवाजापासून संरक्षण मिळालं म्हणजे कसं रोजचं जीवनामध्ये आपल्या त्या काय म्हणजे हा त्रासच व्हायला लागला आहे आपल्याला ते त्यांना थोडं सांगितलं तर मग बर बर ठेवा हा ठीक आहे संध्याकाळी भेटूया